आमच्या भागात मनोरंजनाचे तसे पहायला गेलात तर भरपूर साधनं आहेत गावची जत्रा असते गावातले वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे आमच्या गावात प्रत्येक माणूस हा हसून खेळून राहत असतो म्हणून गावाचं महत्त्व पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण गावात मनोरंजन म्हणजे एक कसलेही कारण असू शकते गावात मनोरंजन म्हटलं की तुमची गाव जत्रा येऊ शकते तुमचा कोणताही एक जयंती येऊ शकते आणि ह्या सगळ्या जयंत्या त्याच्यानंतर गाव जत्रा ह्याच्यामुळे गावात सतत आनंदमय वातावरण असते आणि ह्या वातावरणामुळेच गाणात गावातले आमचे मनोरंजन हे नेहमी लहान मोठे सर्व लोकं हे मनोरंजनच करत आले आहेत आणि करत राहतात म्हणून मला असं वाटतं की माझ्या गावात मनोरंजनाचे भरपूर कार्यक्रम आहेत आणि हे मनोरंजन आमचे गावातली लोकं सतत वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात मग ते गावची जत्रा असो कोणाचा लग्न असो त्याच्यानंतर गा गावातली जयंती असू तो काही असू दे किंवा पहायला गेला आहात तर गावात छोटे मोठे शालेय कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये पण लहान मुलंही गावातल्या छोट्या मोठ्यांचे हसून खेळून एक स्वागत करत असतात तेही मनोरंजनच करत असतात म्हणून मला वाटतो गावी सर्वात जर महत्त्वाची गोष्ट असेल तर मनोरंजन आणि मनोरंजन हे छोटे मोठे सगळी लोकं गावातली मनोरंजन हे सतत कोणत्याही मार्गाने करतच असतात